उठाया नही

हॅलो बोला येस बोला

अच्छा

इथे आहे प्रसिद्ध आहे हनुमान जिलेबी आणि भजे आणि दुसरं आहे मुगाचे पकोडे बरोबर जर तुम्ही दिवसभर इथे थांबत असाल तर मी टायमिंग सांगते सकाळी सात ते नऊच्या दरम्यान कारंजा चौकामध्ये एक हॉटेल आहे छोटंसं तिथे गरम गरम जिलबी आणि भजे करून मिळतात आणि संध्याकाळी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कारंजा चौकामध्ये सॉरी संगम चौकामधे एक सप्तशृंगी नावाची छोटी गाडी आहे हातगाडी त्याच्यावर गरम गरम मुगाचे पकोडे अतिउत्तम सुंदर मिळतात म्हणजे जो बुलढाणा भेटीसाठी येतो तर त्यांनी म्हणजे जिलबी भजे आणि सप्तशृंगीवरचे पकोडे हे खाल्ले नाहीत तर त्यांची बुलढाण्याची चक्कर वाया जाते हो उकडीचे मोदक छान लागतात पण आता मला वेळ तसा कमी आहे पुढच्या वेळेला मी तुम्हाला सांगते पण हे जे दोन आहेत ना या दोन ठिकाणी तुम्ही नक्की भेट द्या ओके हनुमान जिलबी आणि पकोडे एस हां एस एस एस वेलकम वेलकम चल बाय